आजकाल नवीन तंत्रज्ञानाचा वापर आपण जिथे तिथे करत असतो त्यामुळे कष्ट कमी करण्यासाठी वॉशिंग मशीन आम्ही जरूर वापरतो परंतु त्यासाठी जे म्हणतात की पाण्याचा वापर खूप होतो तो टाळण्यासाठी आम्ही आता दोघंजणंच घरात असतो त्यामुळे आमचे कपडे काही खूप नसतात त्यामुळे पाणी वाचवण्यासाठी आम्ही रोज अशीन न लावता एक दिवस आड वॉशिंग मशीनचा वापर करतो जेणेकरून पाण्याचा वापर कमी होईल